आम्ही जंगल सफारीला गेलो होतो पूर्ण फॅमिली पूर्ण गाडी बुकच बुक करून गेलो होतो तिथे शहामृग दिसला होता आम्ही म्हणजे त्याच्याजवळ जाऊन त्याचा फोटोशूट करावा तर तो इतक्याच स्पीडने पळाला की म्हणजे आम्हाला तो दिसेनासा झाला आणि आम्ही त्याचा नाही फोटो काढू शकलो की नाही विडो बनवू शकलो थोडा समोर गेलो की दिसला पण तो म्हणजे तेवढं असं जवळ वगैरे नव्हता पण खूप मोठा होता आणि म्हणजे भिण्यालायक नव्हता पण त्याला आम्ही हात वगैरे लावू शकत नव्हतो त्याच्या समोर काही वेळाने गेलो तर आम्हाला वाघ दिसला तो वाघ म्हणजे इतका मोठा होता की तो समोर म्हणजे उभाच होता की हलत नव्हता काही नाही आमच्याकडे एक सारखा गाडीकडे बघत होता सगळे घाबरले होते गाडीमधले काय करावं काय करावं पण काही कोणाला काही सुचत नव्हतं त्याच्यामुळे सगळे एका जागी थांबले जेव्हा तो निघून गेला ते मग आमची गाडी निघाली तर आम्ही शिदे डायरेक ग जंगल सफारी जाऊद्या म्हटलं बा म्हणजे जंगलामधून बाहेर निघालो आणि आम्ही आमच्या घरी आलो